माझ्या शाळेत वाचनालय होतं आणि माझ्या वडिलांनाही वाचनाची आवड असल्यामुळं माझ्या वडिलांकडं एक छोटंसं कपाट जणू काय ते वाचनालयासारखंच होतं आणि वाचनालयाप्रमाणेच ते आम्हाला देत होते एक पुस्तक झाल्याशिवाय दुसरं मिळणार नाही ते व्यवस्थित वापरलं पाहिजे असेही त्यांची शिस्त होती मी वाचलेले पुस्तक लहानपणीचं म्हणजे हँड्स अँड रसनच्या कथा म्हणून एक इंग्रजी लेखकाचं पुस्तक होतं ते आत्मकथा असल्यासारख्या कुठल्याही गोष्टीबद्दलच्या त्यामध्ये आत्मकथा होत्या आणि परत साने गुरुजींचं श्यामची आई पण वाचलेलं मी ते पुस्तकं मला खूप आवडलेली सुंदर होती ती सर्व पुस्तकं आणि त्याच्यामुळे निबंध लेखन म्हणा वक्तृत्व याच्यामध्ये कधीच अडचण आली नाही मला शालेय जीवनामध्ये आणि आता पणत्या गोष्टीचा खूपच उपयोग होतो वाचन हे कधीच वाया जात नाही असं वाटतं खूप छान वाटतं वाचन करून